मी महाराष्ट्राची रहिवासी आहे आणि महाराष्ट्रात एक दोलायमान सांस्कृतिक देखावा आहे वर्षभर असंख्य कलामहोत्सव आणि कार्यक्रम इथे होत असतात काही प्रमुख नावं घ्यायची झाली तर पहिला आहे पुणे महोत्सव संगीत नृत्य आणि नाट्य यांचा उत्सव याच्यामध्ये असतो दुसरं आहे मुंबई फेस्टिवल यामध्ये संगीत नृत्य आणि थिएटर सादरीकरण असतात त्यानंतर आहे एलिफंटा महोत्सव याच्यामध्ये शास्त्रीय संगीत आणि नृत्यांचं प्रदर्शन होत असतं त्यानंतर आहे कालिदास महोत्सव यामध्ये शास्त्रीय संगीत नृत्य आणि नाट्य साजरे केले जातात त्यानंतर पुणे बिएनाले असा एक इव्हेंट असतो त्यामध्ये एक समकालीन कलामहोत्सव साजरा केला जातो त्यानंतर काळाघोडा त्यानंतर काळाघोडा कलामहोत्सव असतं त्यामध्ये संगीत नृत्य नाट्य आणि व्हिज्युअल आर्ट्सचा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर नाशिक फेस्टिवल यामध्ये संगीत नृत्य आणि नाट्य प्रदर्शनं दाखवली जातात त्यानंतर आहे वसंत सोत् वसंतोत्सव त्यामध्ये शास्त्रीय संगीत आणि नृत्य साजरं करण्यात येतं त्यानंतर महाकवी कालिदास समारोह यामध्ये शास्त्रीय संगीत नृत्य आणि नाट्य वेगवेगळ्या प्रकारचे सादरे साजरे केले जातात त्यानंतर एन सी पी ए नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे इवेंट्स घेतले जातात तर अशा प्रकारे वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि हे सण किंवा हे समारंभ हे कलाप्रेमी कोणीही कलाप्रेमी कलाकार आणि मर्मज्ञानासह प्रेक्षकांच्या विस्तृत श्रेणीला आकर्षित करतात त्यामुळे प्रतिभावान कलाकार किंवा कलाप्रेमी हे उपस्थित याच्यामध्ये राहू शकतात फक्त असं आहे की या कार्यक्रमाच्या तारखा आणि ठिकाणं बदलू शकतात त्यामुळे त्या बदलांसकट आपण त्या त्या प्रो कार्यक्रमाला कोण उपस्थिती लावेल याची आखणी करू शकतो